हा सर बोला ना सर

हा सर बोला ना हो हो अप्लाय केलं आहे सर मी त्यासाठी हो हो हो माझं बारावी सायन्स झालं आहे सर हो हो सर आय टी सेक्टरमध्ये मला तसं जायचंय ॲक्चुली बी टेक करून मला पुढे एम टेक करायचं सर तुमच्या कॉलेजमधून हा सर तुमच्या कॉलेजचं नाव मी ऐकलंय मला खूप साऱ्या फ्रेंडने सजेस्ट केलं आहे तुमच्या कॉलेजबद्दल तर त्यामुळे मी म्हटलं तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणजे मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकेल त्यामुळे बी टेक झाल्यानंतर मला एम टेक करायचं आणि एम टेक करून बारावीचे नाईंटी टू हो सर झालंय सर चालेल चालेल सर चालेल पण ओके व्हायला पाहिजे माझी खूप इच्छा आहे तर तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची सर हो प्रोपर मी सर बुलढाणा बुलढाण्याचा आहे मी बुलढाणा म्हणजे प्रोपर बुलढाणा आहे सुंदरखिंडला राहतो बुलढाणामध्ये त्यामुळे कॉलेजही जवळ पडते मला आणि म्हणजे फीज वगैरे पण बाकी कॉलेजमध्ये खूप जास्त आहे तुमच्या कॉलेजच्या मानाने त्यामुळे मग ठीक आहे सर सांगा सर नक्की ठीक आहे